आमच्या क्षेत्रातील कलाकृती खरेदी किंवा विक्री करू शक विक्री करू शकतो असे आमच्या क्षेत्रामध्ये काही साधने उपलब्ध आहे जसे की विदर्भ साहित्य संमेलन कांता अग्रवाल आर्ट गॅलरी साची आर्ट गॅलरी कल्पना क्ले आर्ट नितीन टिकेकर ह्यांचा लक्ष्मी पाली गणेश एक्झिबिशन नालंदा आर्ट गॅलरी असे साधने आहेत